मी इंस्टाग्रामवर फॉलो कर फॉलो करत असलेला अकाऊंट म्हणजे प्रफुल्ल फोटोग्रॉफी म्हणून आहे तर तो मुलगा खूप छान फोटो काढतो आणि मेन म्हणजे तो आमच्या इथेच रहायला आहे तर मी ज्याला ओळखते आणि त्याजे म्हणजे खूप छान म्हणजे तो काढतो खूप छान फोटो आणि प्लस कसं मी त्याला ओळखते तर ते त्याची गॅरंटी पण आहे की तो छान काढणार आणि जर काय नाही आलं किंवा त्याच्यामध्ये तो फोटो पण ते एडिट वगैरे करून नीटपणे आपल्याला देणार आणि प्लस त्याचं म्हणजे पैसे पण तो खूप कमी प्रमाणात घेतो जसं की जर ओळखीचे असेल तर तो कमीमध्येच घेतो तरी पण जर असं म्हणायला गेलं तर कमीमध्येच असतात जरी आपली ओळख वगैरे नसेल किंवा काय पण फोटो काढायला मात्र तो छान आहे आणि त्याचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर खूप काही आहेत म्हणजे फोटो त्यांनी जे काढलेले आहेत कॅमेरामध्ये फोटोग्राफी केलेली आहे तर ते त्यांनी सगळे सोशल मीडियावर टाकून दिलेले आहेत आणि ते फोटो खूप छान वाटतात बघायला वगैरे म्हणजे असं बघायला खूप छान वाटतात आणि काढतो पण खूप छान काढणं कारण मी अनुभवलेलं आहे कारण एक फंक्शन होतं त्यावेळेस त्याला बोलवलं गेलं होतं फोटो काढायला तर खूप छान त्यांनी म्हणजे फोटो खूप छान काढलेले तर ते खूप आवडलेले मला पण त्यामुळे त्याचे फोटो वगैरे मला आवडतात त्याच्या अकाऊंटला मी फॉलो करते